डोंगराळ भाग तसेच रस्ता आणि कुठे नवीन ठिकाणी बाईक चालवताना स्वतःला खूप काळजी घ्यावीच लागते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले आपली बाईकची कंडिशन ही खूप चांगली पाहिजे डोंगराळ भागमध्ये जेव्हा आपण बाईक चालवतो तेव्हा बाईकचं पिकअप हे किती व्यवस्थित आहे आणि गाडीचं इंजिन किती सुस्थितीमध्ये आहे या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण डोंगराळ भागामध्ये गाडीला पुढे जाताना चढाव खूप प्रकारचे येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे हे येऊ शकतात तसेच रस्त्यावर बाईक चालवताना स जे काही शासनाने ठरवून दिलेले नियम असतात त्या नियमाच्या पद्धतीनंच आपण बाईक चालवावी जसे की डिवायडर असते डिवायडरमध्ये सगळ्यात सर्वप्रथम डाव्या बाजूने आपण आपली बाईक चालवावी सिग्नल फॉलो करावेत तसेच हायवेला जाताना हेल्मेट हे फार आवश्यक गोष्ट आहे तसेच टू व्हीलर ही रस्त्याच्या डाव्या बाजूला जी गव्हर्मेंटनं किंवा आर टी ओनं जी पट्टी मारून दिलेली आहे त्या पट्टीच्या बाजूनंच चालवावी जेणेकरून मागून येणाऱ्या फोर व्हीलर्सला त्यांच्या त्यांच्या स्पीडने जाता येईल आणि आपण आपल्या ठरवून दिलेल्या जागेमध्ये सरळ जाऊ शकतो जेणेकरून शासनाचे हे नियम जर पाळले तर कोणत्याच प्रकारचा अपघात हा भविष्यात कोणत्याही बाईकचा हा होत नाही तसेच चाचपडत बाईक ही कुठे चालवां लागती तर ज्या ठिकाणी खूप अंधार आहे आपल्याला रस्ता माहीत नाही रात्रीची वेळ आहे तिथं गाडी चालवताना आपल्याला गाडी ही चाचपडत किंवा समोरचा रस्ता बघत बघत चालवावं लागती कोणत्या जंगलाच्या ठिकाणातून कोणत्या छोट्या मोठ्या खेड्याच्या रस्त्यातून चालवताना रस्ता चाचपडतच आपल्याला बाईक पुढे पुढे न्यावं लागती पण जेवढे नियम पाळून व्यवस्थित बाईक चालवली त्याचा फायदा स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं होतो आणि आपण कुठेपण स व्यवस्थित पोहोचतात आणि कोणत्याही प्रकारचा अपघात होत नाही